आता वर्तमानपत्र वाचणे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे कारण आता सगळेजणंच मोबाईलमध्ये गुंतून असतात टॅब्लेटमध्ये गुंतून असतात प्रोत्साहन काय ते डायरेक्टच तोंडातून येत जातं जे जिकडे पण लहान मुलं दिसतात त्यांना तर ते हे खूपच गरजेचं आहे कारण आता जेव्हा ते लहानपणापासूनच त्यांचे पॅरेंट्स म्हणजे तर त्यांच्याकडे कोण पर्याय नाही आहे कारण त्यांना आपण वेळ नसतो त्यांच्याकडे त्यांचं पण कामं असतात त्यांना पण त्यांना वेळ द्यायला वेळ नसतो मग ती पॅरेंट्स आपल्या लहान मुलांना लगेच मोबाईल देतात रडायला नको म्हणून किंवा स्वतःच्या कामात फोकस देऊन मुलं त्यांना डिस्टर्ब करू नये म्हणून ते आपल्या मुलांना फोन देतात पण ते आहेच ते चुकीचं असलं तरी पण त्यांच्याकडे पण काय प्रति तरी कोण कोण ज्यानाकडे पर्याय नसतो मग आता त्यांना आपण काय सांगणार महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना प्रोत्साहन द्यायचं म्हणजे त्यांना सांगायचं की मोबाईलचे आधी गैरवापर काय आहेत मोबाईलने काय काय होतं मोबाईलमुळे कोणकोणते आजार होतात त्याचे सगळे दुष्परिणाम त्यांना सांगत राहायचे कधी कधी आपण आपल्या स्वतःचे पण गोष्टी बनवायचे की मी एका एका एका मुलाला असं ओळख ओळखते आणि ते खूप असं मोबाईल वापरत राहायचा तुझ्यामुळे आणि ते वापरता वापरता मग त्याचे असे डोळे बंद झाले त्याला आता दिसत नाही त्याचे हात दुखत असतात मग त्याचे हाताचं ऑपरेशन करावं लागलं असं काही नाही का त्यांना सांगून आपण त्यांना जास्त तर वर्तमानपत्रांकडे त्यांचा लक्ष द्यायचा हेच असतं एक म्हणजे काय म्हणतात त्याला एक आयडिया आहे हे ऐक मग ते लहानच असतात तसे पण त्यांना काय कळत कळत नाही सांगेल ते ते ऐकायला जातात आणि काय बोलणार कशा मो आता आपण वर्तमान मोबाईलमध्ये वाचण्यापेक्षा म्हणजे मोबाईलमध्ये जे पण काही घडत आहे त्या वाचण्यापेक्षा तिकडून कळण्यापेक्षा वर्तमानपत्र खरंच खूप चांगले आपले डोळे छान राहतात आपली बुद्धी तेज होत राहते आपल्या डोक्यात आपण जो वाचत ते तसं मोबाईलने होत नाही त्यामुळे त्यांना सांगायचं नव्या नव्या गोष्टी अपडेट करण्यासाठी त्यां त्यांना वर्तमानपत्रे वाच वाचत राहसी सांगायचं आवश्यक का आहे सांगत राहायचं त्यांना सांगायचं की वर्तमानपत्रांमध्ये राजकारण खेळ सगळ्या प्रकारचे गुन्हे अर्थकारण विज्ञान विज्ञान परत त्याच्यात पण असतात की त्यांना गेम बेम खेळायला त्याच्यात असतात ते बघायला सांगायचं अशा विविध जे क्षेत्र आहेत खेळापासून ते पूर्ण राजकारणापर्यंत ते विविध क्षेत्रे वर्तमानपत्रांमध्ये तुम्हाला मिळतात सो मग तिकडे वाचत जा हे त्यांना सांगायचं मोबाईल टॅबलेटमधून वाचण्यापेक्षा वर्तमानपत्रात वाचणे यात खरंच खूप मज्जा आहे त्यामुळे सगळ्या मित्रांनी तुम्ही एकत्र होऊन मोठ्याने वाचत जा हे असं त्यांना सांगायचं हाच त्यांचा प्रोत्साहन त्यांना आपण देत राहायचं त्यांना सांगायचं की सगळी आवश्यकता सांगत जायची वर्तमानपत्रांची आपला त्याने सर्वांगिक विकास कसा होतो हे सगळं सांगायचं की त्यांना सांगायचं परत की मोबाईलमुळे जसं आपल्याला एकटेपणा असतो आपल्याला झोप येत नाही आपली चिडचिड होते सगळं मोबाईलमुळे आहे मग मोबाईल जरा दूर ठेवला आणि आपण वाचण्याकडे लक्ष दिलं म्हणजेच वर्तमानपत्रांकडे जरा लक्ष दिलं दिवसातनं आपला रोजचा एक पेपर वाचला तर किती आपल्या डोक्याला शांत वाटतं कसं आपल्याला सगळं समजून जातं हे सांगत जायचं मग त्यांना आपण सांगतच राहायचे त्याची आवश्यकता त्यांना प्रोत्साहन देत जायचं